मी वाचतो तो ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचित ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलेले आहे किंवा समाजासाठी मागणं मागितलेली आहे त्यामध्ये आतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसायदान हे या ओवीप्रमाणे श्लोकाप्रमाणे त्यांनी सर्व जग सुंदररित्या राहावे असे देवाकडे प्रार्थना केलेली आहे आणि त्यांनी सर्व समाज सुखी समृद्धी आनंदाने राहावे यासाठी देवाकडे त्यांनी मागणे केलेले आहे